हॅलो वत्सल सुपर मार्केट का मी श्रीकांत जोशी बोलतो आहे नांदेडमधून सर मला तुमच्या सुपर मार्केटबद्दल जरा माहिती हवी होती तर तुम्ही मला ते द्यालं का ती सर म्हणजे मला तुमच्या कडे ज्या हे आहेत सो सोयी सुविधा त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं तर आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स मिळतात त्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगू शकाल का तुम्ही आणि हे सगळे जर मला घरपोच मागवायचं असेल तर ती सुविधा मग तुमच्याकडे उपलब्ध आहे का तर त्याबद्दल तुम्ही मला त्याचे काय चार्जेस आहेत क किती वेळात ते ऑर्डर टाकल्यानंतर मिळेल जरा थोडंसं त्याप्रमाणात मला सांगू सांगू शकाल का ओके ओके ओके सर मला तुम्ही डेअरी प्रोडक्टस जे आपल्याकडे मिळतात तर त्यामध्ये आपण तुम्ही कोणत्या कोणत्या कंपन्या वापरतात त्याबद्दल सांगू शकाल का तर तुमच्या जर कंपन्या चांगल्या असेल तर त्याबद् तर मी त्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो जसे की वारणा गोविंद तसे तुम्ही कोणत्या डेअरी प्रोडक्ट्सच्या ठेवता ओके ओके ओके आणि जे तुमचे किराणा प्रोडक्टस आहेत तर त्यामध्ये काही भेसळ असेल का आणि ते सर्व प पद म्हणजे जे प्रोडक्ट आहे ते पूर्ण पॅक पॅकिंगमध्ये आम्हाला घरपोच मिळू मिळू शकेल का

ओके आणि आपलं वत्सल सुपर मार्केट हे जनरल स्टोअरसुद्धा आहे का म्हणजे जसं ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत साबण वगैरे या या या देखील गोष्टी मिळतात का जर साबणांच्या कंपन्या तुम्ही मला सांगू शकाल का कोणत्या आहेत ठीक आहे सर मग मी तुम्हाला कळवतो पुढे धन्यवाद